नमस्कार भारत एक कृषीप्रधान देश आहे परंतु सगळ्यात जास्त प्रमाणात कृषी केली जाते ते ग्रामीण भागात ग्रामीण भागात शेती हे अत्याधिक प्रमाणात केली जाते तर त्या शे शेतींवर त्यांचे पूर्ण कुटुंब वगैरे चालत असतात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची समस्या काही अनेक प्रकारे असतात समस्या म्हणू शकतो किंवा त्यांच्यासमोर आव्हाने उदाहरणार्थ की लाईट वगैरे किंवा विजेचे पुरेपूर त्यांना वापर करता येत नाही कि असे अनेक समस्या आहेत त्यामध्ये त्या समस्यामध्ये आपण एक सर्वप्रथम समस्या बघू आर्थिक समस्या जमीन असली तरी पण जमीन जमिनीवर कृषी करण्यासाठी किंवा शेती करन्यासाठी आ अत्याधिक साधने बी बियाने नांगरण कापणी इत इत्यादी अनेक असे काम केले जाते त्यामध्ये आर्थिक अर्थातच पैसा हा गरजेचा असतो पैसा असेल तर सर्व कामे व्यवस्थित व योग्य वेळेत होऊन जातील त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना अनेक आव्हानामधील आर्थिक समस्या हे आव्हानं खूप मोठं आहे तसेच हवामानातील बदल प्रदूषणामुळे हवामानात अनेक प्रकारे बदल होत जातात आता पावसाळा तरी मे मध्ये पाऊस पडत असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही कारण की मे मध्ये सर्वांची राने म्हणजे शेती जमीन तयार नसते तर त्यानी बि बियाणे घालून पेरणी कुठून करावे तर योग्य हवामान नसल्यामुळे त्यांचे नुकसान होते जर पाऊस पडला पेरणी केली आणि नंतर नंतर पाऊसच पडला नाही ऊन पडलं तर ते बी बियाणे नष्ट होऊन जाणार त्यामुळे बियाचा खर्च सगळा वेस्ट होतो म्हणजेच की खराब होतो त्यामुळे हवामानातील बदल हे सुद्धा स समस्या किंवा आव्हाने खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तसेच तांत्रिक मदत तांत्रिक मदत म्हणजेच काय तंत्र योग्य आता कृषीमध्ये योग्य सुधारणा झालेलेय मग टॅक्ट पहिला नांगर बैलाने वगैरे चालवायचे आता ट्रॅक्टर आलेले आहेत अनेक साधने आलेले आहेत नांगरं आलेले आहे लोटरं आलेले आहे असे अनेक साधने आले आहेत पण तसेच तांत्रिक बोलू शकतं तर सरकारद्वारे वीज पुरवठा योग्य वेळेत होत नसल्यामुळे अनेक तांत्रिक समस्या येत असतात कारण की शेतीला योग्य वेळी पाणी देणे हे गरजेचं असते परंतु योग्य वेळी लाईट नसल्यामुळे पाणी भेटणं मुश्किल होऊन जातं त्यासाटी तांत्रिक मदत मिळणे आवश्यक आहे व यु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श लहान शेतकरी किंवा ग्रामीण भागातील शेतकरी हे सुशिक्षित नसतात सुशिक्षित नसल्यामुळे तरीसुद्धा त्यांनी शेती करून आपले कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करतात परंतु कमी जमिनीवर अत्याधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते अजून सुधारणा करू शकतात तर ग्रामीण भागातील स शेतकऱ्यांना ते स मार्गदर्शन मिळणे कठीण होऊन जाते यासाठी मी एकच आव्हान किंवा एकच सांगू इच्छिते आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कार्य विविध कार्यशाळा इत्यादींचं आयोजन करून त्यांनी योग्य ते प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन द्यावे इत एक देणे गरजेचं आहे तर ग्रामीन भागातील शेतकऱ्यांची आव्हाने समस्या इथे स्पष्ट होतात